जर पुढील पिढीला इतिहास शिकवण्याची गोष्ट जर येत असेल तर मी माझ्या पुढील जी पिढी होईल माझी मुलं बाळं जी होतील त्यांना मी इतिहास शिकवेल कारण की त्यांना जर इतिहास माहितीच नसेल कोणत्या गोष्टीचा तर ते पुढे कसे जातील त्यांना पहिले इतिहास माहिती असायला पाहिजे की कोण आता ते ज्यांना बघतात त्यांनी समजा कोण शिवाजी महाराजांना बघितलं त्यांच्या मनामधे हजार विचार येतील की हा माणूस कोण आहे हा माणूस ह्या माणसाने काय केलं असे की लोक याला एवढे पूजतात याचं एवढं नाव काढतात त त्या माणसाबद्दल त्यांना माहिती असायला पाहिजे आणि हे माहिती कसं होईल त्यांना इतिहास वाचून तो माहिती होईल किंवा आपण त्यांना सांगू की बाळ असं असं आहे यांनी महाराष्ट्र घडवलं इथे जेवढा पण एक एक मराठी माणूस आहे तो त्यांच्यामुळे आहे ते एक महान राजे होऊन गेले त्यांनी स्वतःचा स्वराज्याचा झेंडा रायगड या किल्ल्यावर त्यांनी फडकवला होता ते असे राजा होते जेव्हा मुसलमानांची पूर्ण भारतावर सत्ता चालत होती तेव्हा ते एकुलते एक राजा होते ज्यांनी स्वतःची एक सत्ता चालू केली होती मराठा साम्राज्य आणि ते त्याला ते त्यांनी ते म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे म्हणजे त्यांच्यामध्ये एक वेगळीच एक म्हणजे एक छवी होती त्यांची ते खूप दयाळू होते लोकांना लोकांवर प्रेम करायचे प्रजेवरती प्रेम करत असायचे म्हणून प्रजा पण त्यांना प्रेम करायची राजासाठी प्रजा प्रजेसाठी राजा असं त्यांचं म्हणजे ते एक आपण एकदम प्रॉपर एक्झाम्पल आपण त्यांचं देऊ शकतो एक महान राजाचं त्या राजाबद्दल सर्वांना माहीत असायला पाहिजे तर पुढील पिढीला पण ह्या गोष्टीबद्दल माहीत असायला पाहिजे त्यांनी कोणते स्मारक वगैरे बघितले जर महाराजांची तर त्यांनी असं त्यांना असे प्रश्न नाही यायला पाहिजे की हा माणूस कोण होता की याला एवढे पूजता आहेत पण त्यांना जर इतिहास माहिती असला तर ते लगेच सांगू शकतात की अरे हा मी यांच्याबद्दल वाचलं आहे माझे आईवडील पण यांच्याबद्दल असे नाव का काढता कारण की मला माहिती आहे यांचा इतिहास आणि ते पण मग दुसऱ्यांना जाऊन त्यांच्या मित्रांवगेरांना सांगतील आणि हळूहळू तर सर्वांनाच इतिहास माहिती होईल तर इतिहास हा गरजेचाच आहे इतिहास नाही म माहीत असला तर म्हणजे त्या माणसाला काहीच माहीत नसतं पण इतिहास माहीत असणं हे गरजेचंच आहे असं मला वाटतं